हो मी टाकाऊ वस्तूपासून बऱ्याच टाकाऊ वस्तूपासून एक चांगलं छोटंसं कुंड्या वगैरे तयार केलेल्या आहे त्यामध्ये आपल्या ज्या जुन्या गाडीच्या टू व्हीलर्स गाडीच्या ज्या साईडच्या डिक्की राहतात त्या डिक्कीमध्ये त्याला रंगरंगोटी करून त्याच्यावर वारली पेंटिंग्स काढून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोपटे लावून ते आपल्या गॅलरीमध्ये ठेवलेले आहे तसेच आपल्या जुन्या काही जाडसर प जाडसर प्रकारच्या बिसलेरीच्या बॉटल्स राहतात त्यामध्ये सुुद्धा त्यामध्ये सुुद्धा मनीप्लॅनसारखे वेगवेगळे रोपटे जे नुसतं पाण्यावर पाण्यावर अवलंबून राहू शकतात अशा काही ज्या वेल्स वगैरे असतात त्यासुद्धा मी बऱ्या प्रकारे लावलेले आहे आणि आमच्या शेतामध्ये जे वाढलेले काटेरी झाडं राहतात ते वेग वेग त्याला वेगवेगळा असा कला कलेचा आकार राहतो वेगवेगळ्या अँंगलनी ते झाडं राहतात ते तुटलेले झाडं व्यवस्थित काट कट करून आणि नंतर त्यावर जे सर्व साली वगैरे काढून त्याला व्यवस्थित प्रकारे असं कलरिंग वगैरे करून ते व्यवस्थित आपल्या हॉलमध्ये डेकोरेट केलेलं आणि त्याच्यावर नंतर मग हे जे आपल्या बिसलरीच्या बॉटल्स म्हणा किवा यामध्ये जे आपण मनीप्लॅंटची वेल लावलेल्या आहे ते आजूबाजूला ठेवून बरोबर त्यावर चढून ते एक प्रकारचं उत्कृष्ट असं आपल्याला नॅचरल झाड दिसल्यासारखं अशा प्रकारचे मी प्रयोग केलेले आहे